जेव्हा माझ्या ताईच्या सासूला आम्ही हॉस्पिटलला नेलं होतं म्हणजे त्यांना एका गाईने मारलं होतं म्हणजे त्या देवीच्या दर्शनाला जात होत्या तर आम्ही हॉस्पिटलला गेलो तिथे त्यांना त्यांची तब्येत एकदम सिरिअस होती म्हणजे खूप गंभीर होती कारण त्या वयाने पण जास्त होत्या तर त्यांना आम्ही नेलं तिकडे पण तिकडे असा विषय झाला की पहिले तुम्ही फॉर्म भरून द्या मग तुमची जी एन्ट्री फी आहे ती भरा मग तुम्हाला काय करायचं आहे मग कुठला डॉक्टर येईल मग त्या डॉक्टरची फी किती आहे ते सांगा आम्ही औरंगाबादच्या एका रुग्णालयात गेलो होतो तिकडे पहिले तर खूप गर्दी होती त्याच्यानंतर आम्ही लाईनमध्ये लागलो दीडदोन तास झाले तरी माझ्या ताईची कड ताईच्या सासूची कन्डिशन एकदम खराब होती ऑक्सिजन वगैरे लावायला सांगितलं पण त्या लोकांनी आम्हाला काहीच सोय दिली नाही त्यानंतर त्यांनी सांगितलं की डॉक्टरची फी इतकीइतकी आहे तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल त्यांना ब्लडप्रेशर आहे हे आहे ते आहे शुगर पण होती त्यांना तर त्या इतक्या साऱ्या गोष्टी सांगितल्यावर आम्ही सगळे घाबरून गेलो की कायकाय नाही पण असं झालं की ताईच्या सासूला आम्ही जेव्हा बेडवर टाकलं म्हणजे ठेवलं तेव्हाच त्यांनी सांगितलं की एवढीएवढी फी लागेल पहिले नाही सांगितलं इतकीइतकी सांगितली त्याच्यानंतर ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झालं आमच्या बजेटमध्ये झालं पण नंतर त्यांनी एवढा जास्त खर्च लावला म्हणजे इंजेक्शन्स त्यांना द्यावं लागायचे हाडांमध्ये तर त्याचा वेगळा खर्च सांगितला आम्हाला ऑपरेशनची वेगळी फी सांगितली होती तर ती ऑपरेशन झाल्या झाल्यानंतर जास्त वाढवून दिली आम्ही त्याच्यामध्ये पण खूप शॉक झालो कारण एका एका सामान्य माणसाला एवढी फी देणंही शक्य होत नाही ना आणि आम्हाला माणसाचा जीव महत्त्वाचा होता त्याच्यामुळे आम्ही इकडून तिकडून काहीतरी जुळवणूक केली आणि ताईच्या सासूचं जीव वाचवून त्यांना पैसे वगैरे दिले त्याच्यामध्ये पण त्यांनी गोळ्या औषधी पण बाहेर इतक्या सगळ्या लिहून दिल्या आणि मेडिकल पण त्यांचंच असल्यामुळे त्या बिनकामाच्या गोळ्या म्हणजे अॅसिडीटीच्या असो किंवा या त्या इंजेक्शन असो तर सगळ्या गोळ्या आम्हाला लिहून दिल्या त्याच्यानंतर आम्हाला बेडचा खर्च तीन ते चार दिवस आम्हाला बेड लागलेला होता हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलचं बेडचेसुद्धा चार्जेस त्यांनी आमच्याकडून घेतले होते बाकी सोय तर काहीच नव्हत्या तिथे वॉशरूमची सोय नव्हती किंवा असं म्हणजे काहीच नव्हतं प्रायवेट हॉस्पिटल असल्यामुळे त्यांनी खूप जास्त आमच्याकडनं पैसे घेतले होते